आता या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडा टेक्निकल देणार आहे तर बघा जेेव्हा आपल्याला ट्रेस येतो ओके तेव्हा आपल्या शरीरामध्ये कार्टीसोल नावाचं जे हार्मोन्स आहे ते सिक्रेट होतं आता हे कार्टीसोल नावाचं जे हार्मोन्स आहे ते आपल्याला अलर्ट करतं आता समजून घ्या अलर्ट करतं म्हणजे काय करतं सपोज तुम्ही चालला आहेत रस्त्याने आणि तुमच्यासमोर अचानक एक साप आला तर त्यावेळची तुमची परिस्थिति काय व्हन तुम्ही अलर्ट होऊन जाल ओके तर तेच जे कार्टीसोल नावाचं जे हार्मोन्स आहे ते तुम्हाला अल अलर्ट करतं म्हणजे हे हार्मोन्स आपल्याला एक बाब याची आहे की ते आपल्याला ते चांगल्या पद्धतीने आपल्याला ते दाखवतं की इथे सा तुमी सावधान होऊन जा ओके इथे तुम तुमच्यासाठी इथे डेंजर आहे दुसरी बाब याची अशी आहे की या या हार्मोन्सचे कार्टीसोल नावाच्या हार्मोन्सचे इथे तुमच्या शरीरावर एक विपरीत परिणाम पण होतं म्हणजे सपोज तुमच्या बा बॉडीचे जे पार्ट्स आहेत त्याच्यावर विपरीत परिणाम करतं ते तुमचे ब्लडशुगर लेव्हल आहे ते तुम वाढवतं किंवा तुमचे बी पी ते बी पी ते हाय करतं ओके तर असे दुष्परिणाम या कार्टीसोल नावाच्या हार्मोनमुळे होतं आता समजा तुम्हाला स्ट्रेस आहे आणि तुम्ही व्यायाम करायला सुरवात केली की टो किंवा तुम्ही खेळाला सुरुवात केली तर यावेळी काय होतं की तुमच्या बॉडीमध्ये जे हॅप्पी हार्मोन्स आहे ओके हॅप्पी हार्मोन्स कोणते आहे एंडोरफीन आहे किंवा मग डोपॅमाइन आहे सेरटोनीन आहे हे जे हार्मोन्स आहे तुमच्या बॉडीमध्ये सिक्रेट व्हायला लागतं आणि जे कॉ कार्टीसोन नावाचे जे हार्मोन आहे जास्त प्रमाणात सिक्रेट व्हायला लागतं त्याला त्याच्यावर पण ते ताबा मिळवतं म्हणजे काय होतं की तुमच्या जेव्हा तुम्ही खेळता किंवा जेव्हा तुम्ही योग वगैरे करता किंवा जेव्हा तुम्ही रनिंग वगैरे करता तेव्हा काय होतं की तुमच्या शरीरामध्ये ते हार्मोन सिक्रेट होते हॅप्पी हार्मोन्स सिक्रेट होतात आणि स्ट्रेस हार्मोन्सला ते काय करतं कंट्रोल करतात म्हणून काय होतं की तुम्ही जेव्हा खेळता किंवा तुम्ही व्यायाम करता त्यावेळेस तुमचा स्ट्रेस पण इथे कम कमी होण्यात सुरुवात होते